नमस्कार हो माई ऊंडाय बोला वा हा बोला

बरं बरं बरं वा हो हो हो नाही आर के नगरच्या आसपास जवळच आम्ही आता गोकूळ सहकारी इथे सर नवीन आमच्या शोरूम उघडलेलं आहे त्यामुळे अगदी तुम्हाला म्हणजे तेच म्हणालं की पहिला ऐकलं ऐकलं म्हटलं की तुम्हाला अगदी टेस्ट ड्राईव वगैरे छान बघता येईल हो पहिल्यांदा तुम्ही व्हेन्यू आणि हे जी म्हणताय क्रेटा ह्या सगळ्या आमचा सगळा जो रेंज आहे ती येऊन एस्यूविची सगळी एकदा मा मी म्हणतो पहिल्यांदा येऊन तुम्ही ट्रायल घ्या आमच्याकडे आपल्या घरी तरी तुम्ही किती जणांची फॅमिली आहे एस ई आपल्या बरं बरं छान अच्छा नाही खरं आहे आणि तुम्हाला म्हणजे साधारण तुमच्या बोलण्यावरनं असं दिसतं की तुम्हाला फिरण्याची वगैरे आवड आहे अशी जरा फिरस्तीची वगैरे वा छान आहे नाही आही खास माई हुंडाई तर्फे काही टुरिस्ट सेपरेट अशा हे केलेले आहेत की त्यामध्ये म्हणजे आता कंपनी हुंडाई तर तुम्हाला माहितीच आहे अगदी व्यवस्थित आपल्याला लाँग ड्राईवसाठी वगैरे त्या गाड्या अगदी सेफ आहे तुम्ही सेफ्टी रेटिंग बघू शकता आमचे त्यानंतर आमचे आम्ही कस्टमर जे रिव्यूज आहेत अगदी पाच दहा वर्ष जुनेसुद्धा आम्ही ते व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत हे हुंडाई तुम्हाला प्रोवाइड करलेच पण त्याबरोबर माय ह्युंडाई जे काही समजा आता असा आहे तुमचा चार जणांची फॅमिली आहे किंवा तुमचा एक फिरस्तीचा ग्रुप आहे तर त्यांच्यासाठी आम्ही खास अजून काही ह्याच्यामध्ये फिचर्स देतो जसं की तुम्हाला समजा आतमध्ये डॅशबोर्डला एक ट्रायपॉड लावायचा आहे बऱ्याच जणांना ब्लॉगिंग वगैरे आवडतं किंवा रोड ट्रिपसाठी ते छान असतं तर तसं किंवा डिक्कीमध्ये तुम्हाला काही अजून स्पेससाठी एक्स्ट्रा ॲक्सेसरीज की तुम्ही एक मग हे ॲड केलंं तर एखादा टप्पा असा आपण म्हणूया फायबर अशी एक प्लेट आहे तर ती अशी ॲडजस्टेबल करू शकता की तुम्हाला अजून सामान बसेल किंवा तुम्हाला कुठेही जाऊन अगदी शेगडी वगैरे नेऊन तुम्हाला ऑन रोड असं काही बनवून खाता येईल असं सो सो आम्ही हे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करतो मला वाटतं तुम्ही एकदा आमच्या शॉपला व्हिजिट द्या ट्रायल घ्या आणि सर तुम्ही ब बजेट विचारण्याआधी तुम्हाला बऱ्या बाकीच्या बऱ्याच ठिकाणी लोक बजेट बजेट विचारत असतील पण विचारणारे मी तुम्हाला हे नक्की सांगतो की तुम्ही तुम्हाला मार्केटमध्ये बेस्ट प्राईज आमच्या इथं मिळेल अगदी म्हणजे निश्चिंतपणे तुम्ही या सर्विस ॲज वेल ॲज तुम्हाला जी मार्केट प्राईज आहे ती अगदी छान तुम्हाला मिळेल हे अगदी शंभर टक्के तुम्हाला सांगो असं

बरं बरं हो बरं बरं बरं सध्या तुम्ही बघत असाल तर ह्याच्या साधारण ज्या डिझेलच्या आपल्या गाड्या आहे डिझेल इंजिनच्या त्यामध्ये ॲवरेज आम्ही कंपनी प्रोव्हाइड करतो तीस ते पस्तीस पण आता रस्त्यांची अवस्था तुम्हाला माहितीच आहे आणि ट्रॅफिकचेसुद्धा सगळे हे बघता मोठमोठ्या सिटीजमध्ये तर तुम्हाला तसं ड्रायविंग असेल ट्रॅफिकमधून वगैरे असं आता तुम्ही ऑफिसला कुणीकडं आहात कसं कामाचं स्वरूप बरं बरं हां फिरतीवर असतात करेक्ट बरोबर मग अशा ह्याला साधारण आम्ही सांगतो की कंपनी तीस ते पस्तीस प्रोव्हाइड करते पण तुम्हाला ऑन रोड मिळतं वीस ते पंचवीस कारण बरेच म्हणजे त्या ब्रेकिंग सिस्टम झाल्या म्हणा किंवा खड्ड्यांमुळं थोडं ॲव्हेजला हे बसतं तर तिथे साधारण वीस ते पंचवीस तुम्ही ॲवरेज घेतली आणि एक इयरली मेंटेनंस ठेवलात तर तुम्हाला ओवरऑल गाडीची लाईफ जी आहे ती मिनिमम दहा वर्षतरी व्यवस्थित मिळते म्हणजे साधारण आपण म्हणूया एक पाच लाख किलोमीटरपर्यंत तुम्हाला व्यवस्थित गाडी तुम्हाला हे करणार म्हणजे इंजिन पार्ट्समध्ये आतमध्ये काही तुम्हाला रिप्लेसमेंट येणार नाही हा एक पहिला ह्युंडायची ते आपली खासियत आहे सर आणि रंग म्हणाला तर आपले स्टँडर्ड रंग सगळ आ तुम्ही ऑफिस आहात ऑफिस प्रोफेशनल वगैरे असे आहात तर साधारण डिसेंटमध्ये वाटणार एक ग्रे रंग म्हणा किंवा एखादा ऑफ व्हाईट असा एखादा तर अशी बरीचशी रेंज आहे मग तुम्हाला मेबी आल्यानंतर ती अजून आपल्याला बघता येईल किंवा तुमची अशी काही एखादी आमची आम्ही कलर शेड्स तुम्हाला दाखवतो अशी काही रिक्वेस्ट असल तर आपण खास तुमच्यासाठी अशी मागवून घेऊ आमच्याकडे गोडाउनला नसेल तर चालेल सर हो चालेल कधीही या सर एनीटाईम वी ऑल्वेज वेलकम यू हा हा माझं नाव दत्तप्रसाद दत्तप्रसाद शिंदे हां हो नक्की नक्की नक्की मला फोन करा आणि मी एनीटाईम अवेलेबल असतो तुम्हाला काहीही शंका असतील आणि काही इव्हन हे असेल तर मला नक्की सांगा भेटू चालेल चालेल ओके येस